वृत्तपत्रामध्ये राजनीती भारतामध्ये काय चालू आहे कोणते पक्ष कोणत्याचा विरोध करते किंवा एक्सेड्यांपाशी खूप दाखवतात पण शेत मला असे माझ्या मते शेतकीविषयी जास्त प्रमाणात दाखवण्यात येत नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी किंवा गावामध्ये रस्ते बनवण्याच्या याच्यात किंवा आर आरक्षण आणि कुणी मोठे महान नेते यांची दहा वेळा प्रशंसा किंवा दहा दहा वेळा दाखवल्या जाते पण गरीबाचं काही हादसा घडला किंवा काही तर त्याच्यामध्ये कुणी लक्ष देत नाही ते रिपोटरनी रेकॉड करून टी वीवर दाखवायला हवं की नुस् नुकते मा महानेते हिरोईन पिच्चर कोणता नवीन निघाला किंवा गाणे कोणते आहे तो बिन फालतूचे शो किंवा हे दाखवण्यापेक्षा जर गरिबांच्या याच्याकडे किंवा शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात यावे त्याचनुसार मृत्यूची मृत्यू कुणाचा झाला असेल तर त्यांनापण दहा दहा वेळा ते रिपोटर्स सगळे न्यूस चॅनल आपली टी आर पी वाढवण्यासाठी कोणती पण जी न्यूज दाखवायला दाखवायला नको अशी न्यूज दाखवतात आणि लोकपण त्यावर अंधविश्वासाने म्हणजे विश्वास करून बसतात कोणते पिच्चर झाले की बा कोणत्या हिरोनीनला काय चालू आहे आणि त्यांना मुलगा झाला की नाही आणि आपल्या गावातील काही होत नाही किंवा दाखवत नाही